सर गोल्डन इंग्लिश कॉलेजची प्रिन्सिपल बोलत आहेत का ठीक आहे सर थँक्यू मला एक प्रश्न विचारायचा होता मला एक माझे दोन मुलं आहे एक यल की जीमध्ये आणि थर्ड स्टँडर्डमध्ये आहे मला त्यांचं ॲडमिशन प्रोसेसविषयी बोलायचं होतं आणि तुमची फीस वगैरे काय असते काय ना त्याच्याविषयी माहिती हवी होती सांगू शकाल काय हा हा

ओके ओके ओके ओके ओके ओके बरं बरं बरं हो हो बरोबर आपल्याकडे सिलेबस कोणतं आहे स्टेट बोर्ड आहे का स सी बी एस सी आहे बरं बरं बरं बरं आणि कसं आहे आम्ही थोडं आमची बदली येऊन आणि मग इकडं नवीनच रहायला आलेलो आहे तर आमची घर आहे इकडे आमचं घर ते कर्वानगरला आहे शिवाजी महाराज पुतळ्याच्या साईडला मग तिथून आपल्या शाळेचे काही बस वगैरे ॲवेलेबल आहे का

ओके ओके

बरं बरं फीज किती फीस किती इनस्टॉलमेंटमध्ये भरावं लागेल ओके ओके ओके हा हा चालते सर ओके ओके ओके सर ओके ओके मी मंडेला येऊन भेटतो तुम्हाला थॅंकयू सर थॅंकयू